बुलढाणा जिल्ह्याचे राहण्याचे पर्याय जर विचार करण्यात आला तर इथं इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते लहान घरासाठी भाडे जर द्यायचे म्हटले तर सर सरासरीचा साडेतीन ते चार हजारापर्यंत आहे व मुलांसाठी शिक्षणासाठी किंवा इतर शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध आपल्याला काही मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत सोबतच राहण्याच्या सोयी गृहनिरम् गृहनिर्माण बाजार रिअल स्टेट या गोष्टींचा पण याठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये अभाव असल्याचा आपल्याला दिसून येतं सोबतच इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी ह्या कमी प्रमाणामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतं